आपण संयोगिता वाचनालयामधून बोलताय ना हां मी तुमच्या वाचनालयाची जुनी सदस्य आहे मला थोडे बुक रेकमेंड करा कराल का तुम्ही मी म्हणजे सध्याच नवीन नवीन थोडी मराठी पुस्तकं वाचायला सुरुवात केली होती एक दोन मी आपली श्यामची आई मृत्यंजय अशी पुस्तकं वाचली आहेत तर तुम्ही मला काही रेकमेंड कराल का हो मराठी हां हां हां अच्छा चालेल हां हां आणि माझा छोटा भाऊ आहे त्याच्यासाठी पण असे थोडीफार विनोदी गमतीशीर अशी पुस्तकं असतील तरी चालेल हां हां हां चालेल हां हो चालेल आणि सोबत मला असं इंग्लिश लिट्रेचरची पण आवड आहे ती पण रिकमेंड केली तरी चालेल ऑटोबायोग्राफी हां हां अच्छा चालेल चालेल आणि वाचनालय पूर्ण आठवडा सुरू असतं की रविवारी सुट्टी असते अच्छा मग मी मागच्या आठवड्यामध्ये काही पुस्तकं घेऊन गेले होते मग पुढ सोमवारी येताना मी तुम्हाला ती परत करेल मग तुम्ही दोन चार माझ्यासाठी पुस्तकं काढून ठेवाल का हां मी सदस्यच आहे वाचनालयाची अच्छा चालेल चालेल मग मी सोमवारी येऊन घेऊन जाते दुपारच्या दरम्यान आलं तर चालेल ना ते सध्या मी एका प्रोजेक्टवरती काम करते कॉलेजमध्ये तर त्यासाठी मला असं थोडं फिशरीज रिलेटेड काही असेल तर त्या त्या रिलेटेड बुक्स असतील तरी चालतील पी सी थॉमसचं तुमच्याकडे असेल का अच्छा चालेल चालेल ओके अच्छा चालेल मी परत अगदीच मला गरज पडली तर मी रिन्यू करून घेत येईल ते हां चालेल चालेल मग मी सोमवारी येऊन घेऊन जाईल तुमच्याकडून ओके थँक्यू माहिती सांगितल्याबद्दल अच्छा चालेल चालेल मी मग येताना माझं स्टुडंट आय डी घेऊन येईल म्हणजे अगदीच मला पुस्तक खरेदी करण्याची वेळ आली तर मग उपयोगी पडेल ओके चालेल चालेल चालेल ओके चालेल चालेल ओके ओके ठीक आहे ठीक आहे हा मग ओके ओके थँक्यू